मी लहाणपणापासून बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहे वाचलेल्या आहेत आणि शाळेतही प्राचीन काळातल्या आणि मध्ययुगातल्या काही सुप्रसिद्ध राजांबद्दल आम्हाला सांगितल्या गेलेल्या आहे इतिहासामध्ये राजा जे आहेत राजे लोक हे मध्यकाळामध्ये प्राचीन काळामध्ये बरेच राजे होऊन गेलेले आहेत त्यामध्ये जे आहे स जरचे प्र प्रसिद्ध झालेले आहेत राजे बिंबिसार राजा प्रसिद्ध झालेला आहे त्यानंतर अजातशत्रू प्रसिद्ध झालेला आहे सम्राट अशोक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहेत सम्राट अशोकाबद्दलचं जर सांगायचं झालं तर सम्राट अशोक जे आहेत यांनी कलिंगाच्या युद्धामध्ये भरपूर युद्ध केलेली क पण कलिंगाचं जे युद्ध घडलेलं होतं त्या युद्धामुळे अक्षरश त्यां च्यामध्ये पूर्ण हृदय परिवर्तन झालेलं त्यांनी हिंसाचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग अवलंबिलेला आणि बुद्ध धर्माला ते शरण गेलेलेत आणि त्यानंतर बुद्ध धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार केलेला त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना त्यांनी बुद्ध धर्माच्या बुद्ध ध धर्माला वाढवण्यासाठी त्यांनी दोघांनाही श्री एकाला श्रीलंकेला पाठवलेलं आणि एकाला बऱ्याच ठिकाणी पाठवलेलं होतं तर दोघांनाही त्यांनी आपल्या मुलांना बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलेलं होतं तर अशाप्रकारे र राजा अशोकानी जे आहे त्याच्या आयुष्यामध्ये बरेच काही कार्य केलेलं आहे चांगले कार्य केलेले आहेत